विज्ञानादी तंत्रज्ञानाने लोकांना साथीच्या आजाराचा अभ्यास करण्यास फार मदत केली आहे विज्ञानामुळे साथीच्या आजारांचा अभ्यास करून त्यावर लसी शोधून लोकांचा बीमार पडण्याचा दर कमी कसा करावा याची माहिती होते डिजीटील लर्निंगची आम्हालासुद्धा माहिती आहे कोव्हिड काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही डिजिटल अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आवाज बरोबर नाही येत आहे आणि नेटवर्क इशूज अशा वेगवेगळ्या स टोट समस्या आहेत हे त्याचे तोटे आहेत आणि घरी बसून अभ्यास करणे हेच त्याचे फायदेसुद्धा हा